भारतातील रोजगाराचे चित्र चांगले आहे सगळ सर्वांना रोजगार मिळतो कारण पाण्याची शेती आहे घ घ घरांचे कंट्र्क्शन आहे रस्त्यांचे रस्ते वेग करतात आणि शेतामध्ये इ रोजगार लागतो लोकांना शेतकऱ्यांकडं त्यांना रोजगार मिळतो आ आणखीन गोरमेंटकडं पण त्यांना संधी मिळते असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळतो